मुख्य रो कामगार रोजगाराच्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर कृषी उत्पादनामध्ये आपण कृषीमध्ये आपण त्यामध्ये शॉप वगैरे टाकू शकतो कृषी उत्पादनाच्या क्षेत्रामुळे आपण दुकान वगैरे व्यवसाय वगैरे करू शकतो आणि सेवा तंत्रज्ञानाच्या ह्याच्यामध्ये आपण म्हटलं तर कंप्युटर म्हणजे नेट कॅफे वगैरे त्यामध्ये डाटा वर्क वगैरे आणि झेरॉक्स सेंटर वगैरे यामध्ये आपण करू शकतो आणि रोजगाराच्या क्षमतेमध्ये म्हटलं तर आता ऑनलाईनचा त्यामुळे आपण नेट कॅफे वगैरे सो कंपुटर यंत्रणा वगैरे ठेऊनसनी आपण त्यामध्ये करू शकतो आणि उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये आपण व्यवसाय वगैरे त्यामध्ये आपला एक बिझनेस वगैरे खोलू शकतो दुकानदार वगैरे आणि सेवा तंत्रज्ञानमध्ये आपण स्त्रोत वगैरे त्यामध्ये करू शकतो